मी एक स्वतः योग तपस्विनी आहे पंधरा वीस वर्षापासून मी सतत योगा करते आणि योगाचे वर्गही घेते आणि हे घेत असतानाच सतत योगामध्ये पूर्णतः एकरूप झाल्याने मला नवे नवे प्रयोग योगासनात करायला आवडते त्यातला सर्व वयोगटातील महत्त्वाचाच एक नवा योग आसन प्रकार मी जो निर्माण केला आहे तो असा आहे ज्यात प्रामुख्याने नेहमीचं आपलं भुजंगासन आहे मेरूदंडाचे सर्व आपली एकूण एक जेवढे संदी हे जोड आहेत ते पूर्णपणे मोकळे होतात आणि त्याचबरोबर मग त्यालाच जोडून शशकासन केलं तर ह्या दोन्हींच्या एकत्रीकरणातून भुजंगासन शशकासन अशा पद्धतीचं म्हणजे भुजंग शशक आसनं असं मी त्याला म्हणते की ज्यामुळे आपल्या संपूर्ण पाठीचा कणा सदोदित ताठ राहतो पाठदुखीचा त्रास पूर्णतः कमी होतो आणि भुजंग बरोबर शशकासन यामुळे आपल्या मेंदूकडे रक्तप्रवाह जातो आणि मांड्या पाय हे पूर्णपणे आपले खाली झुकलेले असल्यामुळे त्यावर शरीराचा भार असल्यामुळे आपले पाय दुखणं गुडघे दुखणं मांड्या दुखणं पोटावरची चरबी जास्त वाढणं हे साऱ्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण करण्याचं सामर्थ्य ह्या भुजंग शशकासनात आहे हे गत्यात्मक पद्धतीने केलं तर जास्त फायदा होतो आणि हळूवार पद्धतीने केलं तरीही त्याचा फायदा होतो एवढंच आहे की चाळीस वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना गत्यात्मक पद्धतीने करणं सहज शक्य होतं चाळीशी नंतरच्या व्यक्तींना मात्र गत्यात्मक पद्धतीने करण्यासाठी खूप सराव असावा लागतो यासाठी एकच करता येईल की भुजंग पहिला जो आहे भुजंगासन या भुजंगासनामध्ये ज्यावेळेला आपण मान वर करून पाठीकडे मान झुकवतो त्यावेळेला त्या शिखर अवस्थेत आपण किमान तीस सेकंद जास्तीत जास्त तीनशे सेकंद राहिलं तर त्याचा खूप प्रभाव पडतो लाभ मिळतो शशकासनात देखील जेव्हा आपण पूर्णपणे आपलं सीट आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये ठेवलेलं असताना खाली वाकतो आहे आपले क आपलं कपाळ जमिनीला चिकटलेलं असतं आणि अशा अवस्थेत देखील आपण कपालभातीचा प्राणायाम करायचा की ज्यामुळे आपल्याला प्राणायामाचाही लाभ मिळतो आणि आपण त्या अवस्थेत जास्त वेळ राहू शकतो हे देखील इथे देखील आपण कपालभातीचे किमान साठ ते तीनशे स्ट्रोक घालू शकतो आणि असे जर घातले तर मग ती कितीही वयस्क व्यक्ती असली तरी तिला पाठीचं दुखणं होणार नाही मेंदूचे कुठलेही विकार होणार नाही आणि विस्मृतीही कधीच होणार नाही